आपल्याला हे रनिंग रोज करावीच लागते आपण रनिंग जर केलं एका मिनटामध्ये किती धावू शकतो याचा आपल्याला कॉम्पिटिशन असतात तिथे आपण कॉम्पिटिशन जर जिंकलं तर आपल्याला अनेक म्हणजे आपल्या गावातून शहरात जायला मिळते म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्येसुद्धा जायला मिळते तिथे रनिंगचं धावण्याचं कार्य चालू राहते तिथे आपल्याला धावावं लागते इतके किलो म्हणजे दहा किलोमीटर पन्नास किलोमीटर असं धावावं लागते तिथे जर आपण धावलं तर आपल्याला नंबर येत असतो पहिला किंवा दुसरा त्यानंतर आपल्याला सेंट्रल रोडमध्येसुद्धा जायला मिळते जर आपण जास्तीत जास्त रनिंग केली तर आपल्याला पोलिसमध्येसुद्धा भरती होण्याचे चान्सेस असतात रनिंग हे आपल्याला सगळ्यात जास्त करावी लागते रनिंग केल्याने आपल्या शरीराला पण फायदा होत असतो आणि आपल्याला जर कोणता व्यवसाय अँड जास्तीत जास्त आपल्याला जर कोणती ड्यूटी वगैरे करायची असं पोलिसमध्ये जर आपल्याला लागायचं असेल तर त्यासाठी रनिंग ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे तिथे वीस पन्नास किलोमीटर रोज धावावं लागते तिथे त्यासाठी पोलिसमध्ये घेतले जाते नाही तर त्याच्यामध्ये पण कॅन्सल होऊ शकते रनिंग ही करावीच लागते रनिंगमुळे आपल्याला शरीराला पण फायदा आहे आपल्याला पण फायदा आहे आणि आपल्याला एक एक नवीन नवीन गाव पाहायला मिळते आपले जे आपले सर असतात ते आपल्याला घेऊन जात असतात रनिंगला वर्धा नागपूर चंद्रपूर मुंबई ह्यासारख्या ठिकाणीसुद्धा आपल्याला जायची संधी मिळते रनिंगमुळे त्यानंतर रनिंगचा एक अजून फायदा म्हणजे त्यामुळे आपल्याला टेनिस बॉलमध्ये वगैरेसुद्धा त्याचा जास्त फायदा होत असतो कारण क्रिकेटमध्ये हे जास् क्रिकेटमध्येसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त धावावं लागते फुटबॉलमध्ये रगोळ्यामध्ये आपल्यालाही जे काही आपले खेळ आहेत ते त्यामध्ये जास्तीत जास्त रनिंगचाच उपयोग जास्तीत जास्त करण्यात येतो